हॅलो मी नितीन टेंबळे बोलत आहे तुम्ही पिझ्झा हट वरून मधून बोलत हा ना जे शंकर चौकमध्ये आहे मला पिझ्झा ऑर्डर करायचा होता चीज पिझ्झा मला तुम्ही माझ्या पत्यावर इंदिरानगर छुट्या इथे हा लवकरात लवकर पोहोचवून द्या